राज्यात व्यवसाय विकासासाठी आणि विस्तारासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात त्यामध्ये म्हणले तर वेगवेगळ्या व्यवसायांसाठी विशिष्ट प्रमाणात अनुदान देणे आणि त्यांच्यावरील कर प्रणाली कमी करणे अशा प्रकारे वेगळ्या योजना आखल्या जातात आत्ता आपल्या राज्यात नवीन धंदा सुरू करण्यासाठी सरकारकडून लोन दिले जाते व त्यातून त्या धंद्यासाठी पुरक असे लोन उपलब्ध करून दिले जाते वेगळ्या योजना सरकारकडून राबवल्या जातात त्यामधून नवीन स्टार्टअपसाठी लोन मिळते व त्यांना अनुदानदेखील मिळते त्यामुळे त्या धंद्यास जोर प्राप्त होतो नवीन धंद्यांना चालना दिली जाते भारतात सध्या मेक इन इंडिया हा प्रोजेक्ट राबवला जातो त्याद्वारे विविध व्यवसायांना विविध प्रकारे मदत केली जाते व अनेकांना या योजनांचा लाभदेखील होतो अशाप्रकारे राज्यातील व्यवसाय विकास आणि विस्ताराच्या योजना आखल्या जातात आणि त्यांचा लाभ जनतेला दिला जातो